शिक्षकांनी शाळेमध्ये मुलांना असे शिक्षण दिले पाहिजे की जसे संस्कार त्यांना व्यवस्थित बोलणे मोठ्यांचा आदर राखणे मोठ्यांशी सन्मानाने वागणे दुसऱ्यांची मदत करणे गरजू गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे गरिबांशी सल्लक पणे राहणे गरिबांशी मैत्री करणे तसेच संस्कार म्हणजेच संस्कार म्हणजे काय तर संस्कारामध्ये हे पण मोडते की मोठ्यांशी कसं वागायचं कसं रहायचं कसं जेवायचं कसं चालायचं कसं बोलायचं किती वाजता उठायचं शिक आपला अभ्यास किती तास करायचा खेळायचं किती तास हे सगळं आपल्या वेळेमध्ये वेळेमध्ये व संस्कारामध्ये मोडल्या जाते वेळेचे वेळेचं महत्त्व कसं जाणायचं आपला अभ्यास किती कसा करायचा आणि आपल्या मोठ्यांशी थोरामोठ्यांशी कसं वागायचं हे शिक्षनकांनी शिकवलं पाहि